भारतीय समाजात धर्मांना सगळ्यात वरचे स्थान दिलेले आहे कारण हरेक व्यक्ती इथे धर्माशी निगडित आहे धर्माशी जोडून आहे अजून हर सगळ्या व्यक्तींना आपला धर्म प्रिय असतो जसं मला हिंदू धर्म प्रिय आहे तसं सगळ्यांना स्वतःचे धर्म प्रिय असतात अजून वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळे देवस्थान असतात आणखी धर्माचे असे पैलू मला काही आवडतात जसे झाले की पंजाबी लोकांचे प्रार्थना करण्याचे देवाचे स्थान गुरुद्वारा मराठी लोकांचे मंदिर हिंदू धर्मांचे मंदिर तर असे वेगवेगळ्या प्रकारचे पैलू मला आवडतात अजून त्याच्या लोकांच्या धर्माचे वेगवेगळ्या धर्मांचे विविध वेगवेगळी विविधता आहे अजून ते विविधता त्यांनी राखलेली पाहिजे कारण हर एका धर्माचं जे विविधता आहे त्यांच्या त्या देवावर आणखी प्रार्थनेवर अजून त्या धर्माचं जे वेगवेगळं विविधता आहे त्याच्यावर पण अवलंबून असते अजून त्यांचं वेगवेगळे नियम असतात ज्यांनी की ते पाळले पाहिजे अजून त्या धर्मांचं त्यांनी पालन केलं पाहिजे म्हणजे की आपला जो भारत देश आहे त्याच्यात वेगवेगळे धर्म असलेले पाहिजे आपला एक एकच देश आहे जिथे एवढे धर्मांचे पालन केल्या जाते अजून सगळे धर्मांचे लोकं एकसोबत असतात तर हे धर्म वेगवेगळ्या धर्मांचे अशे पैलू मला आवडतात